मी मिशो ॲपवरून जीन्ससाठी दोन टाईट्स ऑर्डर केले होते त्याचं फॅब्रिक्स लयक्रे लायक्राचं होतं आणि त्यात मला साईजमध्ये काही इशूज आले नाही ते त्याचं काळ्या रं ते काळ्या रंगाचे होते एका सोबत मला दोन दोन पँटी मिळाल्या आहेत म्हणजे खूपच त्याचा कपडा पण छान होता आणि साईजमध्ये काहीच मला इशू झाला नाही ऑर्डर पण मला लवकरात लवकर मिळाले जेणेकरून मला मला जेवढा अर्जंटमध्ये पाहिजे होतं तेवढं अर्जंटमध्ये मला ते मिळालं आणि ते बरोबर ऑर्डर माझ्या घरी या मिळाला आणि त्याचं प्रॉडक्ट इतकं भारी होता तो कपडा जेणेकरून मी परत परत त्याला वापरू शकेन आणि मला रिटर्न करायची गरज वाटली नाही म्हणून